माझ्या डान्स रूटीनसाठी मी हिपहॉप हे संगीत निवडेल कारण मी हिपहॉपमध्येच मला खूप आवड आहे हिपहॉपचे स्टेप वगैरे ते सर्व चांगल्या प्रकारे करू शकतो मी आणि हिपहॉप त्याच्यानंतर डीजेचे असे रीमिक्स सॉन्ग तिच्यावरतीच खूप चांगल्या प्रकारे डान्स मी करू शकतो